हॅलो तुम्ही ममता मॅम बोलताय का हो मी महिमा मॅडम बोलते मला काही भाज्या घ्यायच्या होत्या तर ॲक्चुअली आमच्याकडे कार्यकम आहे त्या होलसेल रेटनी मला तुमच्याकडनी भाजीचं घ्यायचं होतं ओके तर मॅम तुमच्याकडे मेथी पालक किंवा तोंड्री आलु आणि कांदे वगैरे आहे का मॅम मला मला वांगे आणि बटाटे हवे तर वांगे जे आहेत ना पाच किलो हवे आणि बटाटे आहे ते चार किलो हवे चार किलो हं चार किलो हो मला कोथिंबीर पण लागेल आणि आलं लसूण पण लागेल तर आलं कसं दिलं अद्रक अच्छा ते मला दोन किलो लागेल आणि कोथिंबीर कशी दिली

चालेल मॅम मला वीस रुपयाची जुडी म्हटलं तर मला पाच जुड्या लागतील कोथिंबीरच्या आणि लसूण पण सुध्दा मला दोन किलो लागेल तर लसूणचे रेट किती आहे ठीक आहे चालेल तर मी एक लिस्ट करून येते तुम्हाला लिस्ट पाठवते मी टेक्स्ट मेसेज करते आणि त्यानुसार मला ना हे जे काही सगळे व्हेजिटेबल्स आहेत ते मला तिथे येऊन तर मला जमणार नाही

मला उद्याचे संध्याकाळचे सहापर्यंत मिळाली तरी चालेल आज आजच्यासाठी मिळाली इव्हन तरी चालेल जर फ्रेश माल असेल तर ठीक आहे चालेल मी आता पेमेंट जो आहे ना तो तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करते आणि मला घरी घरपोच हवे ठीक आहे ठीक आहे मॅम थँक्यू